विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयात ज्या चांगले महाविद्यालय आहे किंवा ज्यांची यु जी सीची क्रमांक हा चांगला आहे किंवा तिथे शिक्षण हे उच्च दर्जाचे दिले जाते ज्या ठिकाणी जायास आवडेल आणि सर्वप्रथम मी तरी व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्राथमिकता देईल कारण व्यवसायिक अभ्यासक्रमातून रोजगार हा लवकर प्राप्त होत असतो जेणेकरून भारतातील जे तरुण वर्ग आहेत त्यांना पटकन रोजगार प्राप्त होतो आणि त्यांची जे गुणवत्ताशील किंवा त्यांची जी स्किल आहे ती विकसित होऊ शकते